नमस्कार सर मी नगर जिल्ह्यातून सिद्धि गोटकर बोलते सर मला तुमची एक मदत हवी होती सध्या आपण एक उपक्रम राबवत आहे परन्यावरणाविषयी व पर्यावरणाला आपण कोणत्या गोष्टी करू नये व कोणत्या गोष्टींनी त्याला हानी होते जसं की वीज बचत करू शकतो व कोणत्या गोष्टी आपण टाळला जाऊ शकतो यासाठी सो मला तुमची मदत हवी होती सर हो सर मी नगर जिल्ह्यामध्ये जेवढे पर्यावरण संस्था आहेत तर मी त्यांच्यासोबत संवाद साधण्याचे काम करते कारण की सगळे एकजुटीन आलं तर आपल्याला नागरिकांशी चांगलं बोलता येईल कोणाकोणाचे काय विचार कसे ते आपल्याला नागरिकांसमोर समाजासमोर मांडता येतील सो याच्यासाठी मी सर्व नगरमधील पर्यावरण संस्था आहेत तर सो त्यांच्याशी संवाद साधत आहे हो सर नक्कीच आपल्याला डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला हा प्रोग्राम ठेवायचा आहे तर मग मी सर्व संस्थांच्या जे ग्रुप लीडर असता सो मी त्यांच्यासोबत संवाद साधते आहे कारण की तुम्हाला पूर्वकल्पना भेटली पाहिजे की आपल्याला तिथे गेल्यावर समाजासोबत की ज्या नागरिकांसोबत आपल्याला काय बोलायचं आहे व आपण त्यांना कोनत्या गोष्टीने मार्गदर्शन करू शकतो सो त्यामुळे मग मी तुम्हाला कॉल केलेलं आहेत तर मग तुमच्या अजून ओळखीच्या कोणी नगरमधल्या जर संस्था असतील तर त्यांचे एखाद अध्यक्ष असा किंवा त्यांचा टीम लीडर सो प्लीज त्यांना आपली एक आपण सर्वजणांची एक आधी बैठक करू मग आपण त्या कार्यक्रमविषयी ठरवू हो हो सर नक्कीच तुम्ही म्हणशाल तसं कारण की आम्हाला सर्वांचे विचार घेऊन ते समाजासमोर आणायचे आहेत हो जसं की आपल्याला ऊर्जानिर्मिती ती बचत कशी करणार कार्यशाळा वगैरे असतात तिथे कोणत्या पद्धतीचं नियोजन वगैरे असतं प्री प्लॅनिंग मॅनेजमेंट वगैरे कसं करायचं व किती आपण कमीत कमी यात कसं वीज बिल वगैरे वाचवू शकतो आपल्याला कोणत्या गोष्टी करायला हव्या कोणत्या नाही त्यासाठी हो सर चालेल नक्की अवश्य कॉल करा पुन्हा हो हो चालेल ठीक आहे धन्यवाद